क्षितिज रेस्टॉरंट बो मधून बोलतो आहे मॅडम काय सेवा करू

हो अग्

नक्कीच मॅडम फक्त मला एक सांगा की तुमचा हा जो प्लॅन आहे तो किती दिवसांसाठी आहे किवा तुम्ही किती दिवसांसाठी इकडे फिरायला येणार आहात मॅडम आलिबावमध्ये आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा आपण आलिबागचा विचार केला तर अलिबागमध्ये प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कुलाबा किल्ला आहे त्यानंतर हिराकोटचं की तळं या ऐतिहासिक तळं वारसा लाभलेलं असं तळं आहे ते आहे त्यानंतर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला रेवदंड्यामध्ये रेवदंड्याचा एक किल्ला पाहायला मिळतो आहे तिथून पुढे आल्यानंतर पुढे आपण अमरूडकडे वळतो त्या ठिकाणी एक कोर्लई किल्ला आहे त्याच्या आपोजिट साईडला आपण गेलो तर एक बिर्ला मंदिरदेखील त्या त्यागी ठिकाणी एक तर प्रेक्षणीय आहे त्यानंतर मुरुडमध्ये पुढे तुम्ही आलात तर तुम्हाला जंजिरा किल्ला जो पाण्यामध्ये आहे आणि खूप ऐतिहासिक वारसा लाभलेला असा हा किल्ला आहे हो हो नक्कीच होतील मॅडम फक्त तुम्

हो हो मॅडम काही प्रॉब्लेम नाही कारण काय इथे आपण जर किल्ला पाह्यला तर कुठल्याही किल्ल्याला जास्ती वर चढण्याची चढण्यासाटी काही त्रास होणार नाही आहे आणि त्या ठिकाणी व्हेहीकल जातात कुलाबा किल्ला असेल तर त्या ठिकाणी आपली फोर विलर असेल किवा बस असेल ती पूर्ण किल्ल्याच्या वरपर्यंत जाते त्याचप्रमाणे आपण जंजिरा किल्ल्याचं म्हणू तर जंजिरा किल्ल्यामध्ये जाण्यासाठी स्पेशल बोटी असतात बोटीने आपण त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्या ठिकाणी सर्व व्यवस्था असते जरी वृद्ध माणं माणसं असतील तर त्यांना घेण्यासाठी ती बोटीजी माण बोटीवर जी खलाशी असतात किवा माणसं असतात ती व्यवस्थितपणे त्या वृद्धांना लहान बाळांना व्यवस्थित घेऊन जातात

हो हो मॅडम नक्की अगदी त्या ठिकाणीसुद्धा आपण पाह्यलंत तर एक पायऱ्यादेखील आहेत आणि एका बाजूने आपण आपली फोर विलर असेल किवा बसदेखील वर आपण वृद्ध माणसं असतील तर त्यांना वर जाण्यासाठी रोडदेखील आहे बाय रोडदेखील त्या ठिकाणी जाता येतं हो नक्की मॅडम ओके धन्यवाद